मी माझ्या मैत्रिणींसोबत अजिंठा वेरूळला गेले होते त्यामध्ये भरपूर अशा लेण्या आहेत त्या लेण्यांपैकी चौदा लेण्या आहेत चौदा तिथे भरपूर असे मोठे मोठे पहाड आहे पहाडांमध्ये पहाडांमध्ये त्या कोरलेल्या पहाडांमध्ये त्या कोरलेल्या लेण्या आहेत त्या त्या लेण्यांमध्ये म मूर्ती भरपूर साऱ्या मुहूर्त आहेत खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत त्यामध्ये बाग बगीचा सर्व आहेत पहाडे बी आहेत त्या पहाडावर च पहा त्या पहाडावर चढून भरपूर असा मोठा धबधबा पण आहे त्यामध्ये त्या त्या अशा चौदा लेण्या आहेत चौदा चौदा लेण्यांपैकी खूप सुंदर सुंदर लेण्या आहेत त्या न त्या लेण्या त्या लेण्यांमध्ये असे कोरलेले कोरलेले मूर्ती वगैरे सर्व आहेत त्या न आणि बगिचांमध्ये तिथे सर्व बंदरे वगैरे सर्व बंदरे वगैरे सर्व खूप बंदरे बंदर वगैरे सर्व आहेत त्यांमध्ये त्या त्या लेण्यांमध्ये कोरलेल्या मूर्त्यांमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती खूप सुंदर सुंदर मूर्ती खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे मग हॉटेल वगैरे सर्व आहे त्या हॉटेल हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये जेवण वगैरे खूप असं मस्त खूप छान असं पर्यटन स्थळ म्हणून बघण्यास बघण्यासारखं अजिंठा आहे अजिंठा लेण्यांमध्ये लेण्यांमध्ये बगिचांमध्ये बगिचांमध्ये खूप छान फुलांचे झाडं फुलांचे झाडं खूप छान मस्त खूप छान आहेत त्या झाडांमध्ये त्या झाडं त्या झाडांमध्ये बंदरे वगैरे फोटो काढायला खूप छान खूप छान पर्यटन स्थळ आहे फोटो काढण्याचे वगैरे सर्व ठिकाण फो फोटो काढण्याचे वगैरे सर्व ठिकाण आहे तिथे